नमस्कार बी एस एन एल ऑफिस ना हां मॅडम माझा लँडलाईन नंबर दोन तीनशे दहा पाचशे साठ आहे मला तुमच्याकडून लँडलाईन फोनचं बिल मिळालं परंतु तुम्ही ते माझ्या जुन्या पत्त्यावर पाठवलंत हां ते जुन्या पत्त्यावर पाठवल्यामुळे ते मला वेळेत मिळालं नाही आम्ही दोन महिन्यापूर्वीच इकडे जुना गंगापूर नाक्यावर राहायला आलोय आमचा जुना पत्ता हा निर्मला कॉन्व्हेंटच्या येथील स्वस्तिक अपारमेंटचा होता हा आणि आप तुम्ही तो हे बिल तिकडे पाठवलंत बरोबर आहे परंतु आता जुना गंगापूर नाक्यावरील ज्ञानदीप हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर वन ए ऑब्लिक टू येथे आम्ही राहायला आलो हां तर आमची विनंती आपणाला की आत्ता मी जो पत्ता सांगितला तो आपण अपडेट करून घ्या आणि हां ह्या नवीन पत्त्यावर ते पाठवा कारण जुन्या पत्त्यावर आता आम्ही कोणी राहत नाही आणि ते बिल आता आम्हाला मिळणार नाही तरी आपणास विनंती आहे की आमचा हा जो नवीन पत्ता आहे परत एकदा नवीन पत्ता सांगतो मॅडम मी प्लॉट नंबर वन ए ऑब्लिक टू ज्ञानदीप हाऊसिंग सोसायटी जुना गंगापूर नाका कुर्तकोटी सभागृहाजवळ आणि शगुन डायनिंग हॉलच्या बाजूला नाशिक चार दोन दोन शून्य तेरा या पत्त्यावर पाठवावा ही आपणाला विनंती करतो ओके धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद